प्रार्थना आणि पूजा दोन्ही पण आवडतात दोन्ही एकाला एक पूरक आहेना पूजा केल्यावर देवाची प्रार्थना करायलाच पाहिजे मी लक्ष्मीची पूजा करते देवाची पूजा करते पूजा करून प्रार्थना करायला अष्टक म्हणायला एकदम मन प्रसन्न होतं घरात आणि घरात सुद्धा छान वातावरण प्रसन्न वातावरण वाटतं धूप आरती कापूर लावल्यावर जसा सुगंध घरात दरवळतो धूप वगैरे घरात दरवळते तेव्हां सगळं घर प्रसन्न वाटते आणि मन पण प्रसन्न होते देवाची पूजा पूजा करून अष्टक म्हणायचं देवी लक्ष्मीची पूजा दर शुक्रवारी करायची त्यामध्ये ज्येष्टा देेवी पण बसते महालक्ष्मी असतात सणवार पण सगळे येतात आणि आपल्याला पूजा करून प्रार्थनाही करायलाच पाहिजे देवाला देवाचे